हॅलो हे पी वी आरचा नंबर आहे का मला भाऊ बहिणींसोबत मूव्ही बुक करायची होती सिंघम नावाची मूव्ही आलेली न्यू रात्री नऊची मूवीचा टाईम फिक्स करायचा होता आम्ही नियअरली दहा जणं आहेत टिकीटचे बुक करायचे होते आणि रोला सगळी सोबत पाहिजेत